तंत्रज्ञानाने माझ्या व्यवसायास खूप मदत झाली तंत्रज्ञानामुळे हा जो विकास चालू आहे आणि होणार आहे यावर मला शंभर टक्के विश्वास आहे कारण सर्व गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य आहे आज इंटरनेट मोबाईल वाय फाय अशी भरपूर साधनं आहे इस् तंत्रज्ञानाची की ज्यामुळे आपण भविष्याचा वेध घेत आहोत नवनवीन तंत्रज्ञान मिळत आहे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे काय तर नवीन शोध लागतो आहे आज नासाही त्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि असं जर चालत राहिलं तर भारताचा आणि या राष्ट्राचा विकास नक्कीच होईल तंत्रज्ञानावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तंत्रज्ञानामुळेच भारत हा प्रगत राष्ट्र होऊ शकतो आणि होत आहे